फोटोग्राफीसाठी माझा सर्वांत लांबचा दूरचा असा प्रवास आहे की हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही सर्वांत प्रथम पुण्यामधून विमानानं दिल्लीला गेलो आणि दिल्लीमधून आम्ही शिमला मनालीच्या दिशेनं जायला लागलो तर सर्वांत प्रथम दिल्लीमधून जात असताना तिथं मध्ये एक बाग होती पिंजौर गार्डन म्हणून एक बाग होती पिंजौर बाग तर त्या पिंजौर बागेमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली तिथं खूप चांगल्या पद्धतीची फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली तसेच तिथं पक्षी वेगवेगळे होते त्यामुळं तिथं खूप चांगली सोय झाली तेच्यानंतर आम्ही कुलूच्या दिशेनं गेलो कुलूच्या दिशेमध्ये गेल्यानंतर कुलूमधील विशिष्ट प्रकारची घरं कौलारू घरं नंतर बर्फ पडत असल्यामुळं त्या पद्धतीची घरं तिथं बघायला मिळाली तसेच तिथली तिथल्या लोकांचे राहणीमान नंतर तिथली वेशभूषा या स ह्या सगळ्या पद्धतीची आम्हाला फोटोग्राफी खूप चांगल्या पद्धतीनं करायला मिळाली तिथून आम्ही गेलो शिमल्याला शिमल्यामध्ये आम्ही मग हनुमानाचे मंदिर बघितले तिथं खूप चांगल्या प्रकारची फोटोग्राफी झाली आणि असंच करत करत आम्ही मनालीला गेलो शिमला मनाली चंदीगड आणि मग परत दिल्ली